सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं अनेक भागात अनेक वेगवेगळी पर्यटनस्थळे आहेत पावसाळ्यामध्ये होणारे धबधबे त्याच्यासाठी पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांची संख्या तर खूपच आहे असे वेगवेगळे पर्यटन स्थळे आहेत ज्यांना भेट देणे प्रत्येकालाच आवडते तर आम आमच्या क्षेत्रातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची संख्या वाढवण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात जसे की आपल्या परिसरात जर एखादं किल्ला असेल तर असा प्रयत्न राहील की तो किल्ला त्याची डागडुजी ही व्यवस्थित केली असेल त्या किल्ल्याला जेव्हा लोकं बघत आहे बघायला येतील त्यावेळेस त्यांना जो इतिहास आहे त्या किल्ल्याबद्दलचा त्याची जाणीव होईल तर एखाद्या किल्ल्याची जर काही त्याची थोडीशी भिंत वगैरे पडली असेल त्याची तर वेळोवेळी डागडुजी होणे गरजेचे आहे तर एखादा पडीक जमीनदोस्त झालेला किल्ला कोणालाच पाहायला आवडत नाही त्याच्यातून होणारा इतिहासाचा काय संबोध असेल ते सुद्धा त्यांना कळणार नाही तर त्यासाठी आपल्याला थोडंफार का होईना पण त्याच्यातून त्या पर्यटकांना त्याचा इतिहास सांगता यावा याची काळजी घ्यावी लागली नंतर नंतर म्हटलं तर धबधब्यांच्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा पर्यटक खूप असतात पण त्या ठिकाणी महत्त्वाची असते ती म्हणजे सॅफ्टी तर खूप उंचावरून जर धबधबा पडत असेल तर ते तिथून येणारी सांगता येत नाही की एखाद्या दगड वाहून येऊ शकतो तर खाली त्या धबधबाच्या प्रवाहातून पूर्ण खाली जर एखाद्या व्यक्ती उभा राहिला असेल आणि जर डोक्यावर अचानक दगड पडेल तर त्याचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते तर आपण ही काळजी ठेवली पाहिजे की त्या धबधब्याच्या इथे येणाऱ्या पर्यटक त्यांची सुरक्षा ह्यांची काळजी आपण घेतली पाहिजे एक ठराविकच त्याची सीमा ठरवली पाहिजे की बाबा इथून इथून मागेच की आपण पाण्यामध्ये खेळू शकता पूर्ण धबधब्याच्या खाली त्या प्रवाहाच्या एकदम खाली तुम्ही उभं राहू शकत नाही यासारख्या अनेक काळजी आपल्याला घ्याव्या लागल्या नंतर म्युझियम वगैरे असतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या नवीन नाही तर जुन्या गोष्टींना दाखवलेले असते त्यांना तिथे प्रदर्शित केलेले असते तर त्यावेळी त्यांचा इतिहास बरोबर आहे का हे आपण पडताळून पाहिले पाहिजेत व ते लोकांना सुद्धा समजावून सांगण्यात येईल अशी व्यवस्था तिथे केली पाहिजे एखादी जर जुनी गोष्ट ठेवलेले आहे तर त्याचा इतिहास काय आहे हा छोट्याशा स्वरूपात का होईना पण आपण तिथे थोडासा को होईना दाखवला पाहिजे एखादा पोस्टरच्या माध्यमाने एखाद्या लेखाच्या माध्यमाने जेणेकरून ती वस्तू बघून त्याचा तो लेख वाचून लोकांना कळेल की बाबा ह्या वस्तूच्या मागचा इतिहास काय आहे त्यामुळे काय होईल प्रत्येकाच्या मनामध्ये ते जाणून घेण्याची इच्छा वाढेल व तिथली सुव्यवस्था बघून त्यांना तिथे आकर्षित करता येईल तर यासारखे अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आपण करू शकतो